कायते निवांत काम करून राहिली बसली आहे कधी किती वाजता बरं ठीक आहे ना मग जाऊ ना कोण आहे सोबत अजुन बरं बरं बरं ठीक आहे ना मंग जाऊ ना मंग पूजेचा सामान बिमान घ्यावा लागेल ना बरं बरं डबे डबे घेऊन मंग हो सांगायला लागन ना त्या वंदनाताईला बोलवा लागन त्याही येतो म्हणे

बरं ठीक आहे ना चालेल गं मंग पैशेचे विचारून घे तिकीटचा गावातल्यागावात काय किती घेता काय घेतो तो बरं बरं ठीक आहे ना मग जाऊ ना काय हरकत आहे हो हो चाललं जाऊ मंग सगळं सामान डबे गिबे करून घेजो मी ही करतो तुही कर न सगळ्यांना वेळ सांगून दे जो किती वाजता जायचं म्हणून हो हो डब्यात टाकायचं बेसन बिल्ला पोळ्या घीन नाहीतर बटाट आलू ची भाजी घीन हो याचे मोतीचूरचे लड्डू आहे ना माझ्याघरी घरी हो हो हो ठीक आहे ना डबा किती जणीचा घेऊ एकटीचा घेऊ काय माझा बरं बरं ठीक आहे हो हो